नमस्कार मी दीपक रामराव बिरादार आदर्श कॉलनी लातूर माननीय मुख्यधिकारी साहेब नगरपालिका लातूर यांना विनम्रपणे विनंती करतो की मी आदर्शनाक नगर या भागात राहणारा नागरिक असून माझ्या घराच्या शेजारी खूप कचऱ्याची दुर्गधी पसरलेली आहे खूप कचरा साचलेला आहे त्यामुळे डासाचे प्रमाण अस्वच्छता खूप पसरलेली आहे त्यामुळे आजारी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे तरी माननीय मुख्यधिकारी साहेब नगरपालिका लातूर यांना मी परत एक वेळेस यावर काहीतरी उपायोजना करण्या्साठी मदतीची विनंती करीत आहे